मी काही दिवसाआधी वरफूल ची फ्रीज घेतलेली आणि ती व वरफूलची जी फ्रीज आहे ती खूप छान आहे डबल डोअरची आहे आणि त्याचे जे कप्पे आहे ते पण खूप स्ट्राँग आहे त्याची वायरिंग पण खूप छान आहे आणि आईस पण लवकर बनतो आणि त्याचे डोअर जो आहे तो पण पटकन लागतो असा ढिला वगैरे होत नाही आणि त्यामध्ये लॉक पण व्यवस्थित आहे आपण लॉक पण करायला गेलं ते लॉक पण होतात आणि लहान मुलांसाठी पण ते छान आहे करंट वगैरे लागत नाही धन्यवाद